आम्ही आमच्या काळात कबड्डी खोखो लपंडाव लपणछिप्पन असे खेळ खेळत होतो पण आत्ताची मुलं ही ते खेळ न खेळता मोबाईलवर मानसिक गेम खेळतात म्हणजे पबजी लुडो कॅरम तीन पत्ती रमी आणि आता तो एक नवीन निघाला आहे ड्रीम इलेव्हन तोसुद्धा खेळतात हे आम्ही ज्या वेळेस खेळत होतो त्या वेळेस सगळे जण सोबत यायचो आता काय ते मोबाईल आणि ते मुलं हेच गेम हेच गेम हेच खेळ ते खेळतात त्याच्यामुळं जास्त गड्यांची आवश्यकता नसते मोबाईल असला म्हणजे झालं आत्ताची मुलं सारखी पबजी आणि हेच खेळतात त्यांना ह्या आमच्या ज्या वेळच्या खेळामध्ये इंटरेस नाही आहे